जर विजेच्या धोक्याची जर जाणीव असं पं प्रश्न असेल तर मी बोलू शकतो त्यावर की पावसाच्या टायमाला जे लायटीचे खांब असतात त्या लायटीच्या खांबांना हात लावायचा नाही किंवा त्याच्या बाजुनेही जायचं नाही की कारण जे लाईटचं जे पं पावसाचं जे पाणी असतं आणि जे खांब असतो तो लायटीच्या खांबाला तो करंट पास करतो पा पाण्यामुळे आणि त्याला जर कुणी हात लावला तर त्या खांबाला आपण चिपकू शकतो आणि ती चिपकलो तर त्याच्यावर एक उपाय आहे की अशी लाकडाची काठी घ्यायची किंवा बांबू घ्यायचा त्याने त्याने जो बं त्या त्याने जो अंग आपला तो त्या आला त्या खांबाला चिपकला आहे त्या अंगाने काय त्या अंगाने जोरात त्याला फटका मारायचा आणि कोणत्याही आणि कुठंही लागू द्या कुठंही घरात लागू द्या कुठेही लागू द्या जर तुम्हाला शॉकला जर शॉकला हात लागला कोणत्या वायर बिअरला हात लागला तर तुम्ही फक्त त्या बांबूने तुमचा जो त्याला झटका मारायचा आणि तिथून सोडून द्यायचं मग कोणत्याही लोखंड वगैरेने करायचं नाही जर लोखंड वगैरेनं करत असाल तर तुम्हालाही शॉक लागू शकतो